नमस्कार नमस्कार आपल्याकडे तांदूळाच्या कुठल्या कुठल्या व्हेराइटी आहेत हा ओके नाही व्होलसेल व्होलसेल व्होलसेल रिटेलर आहे की असे हे आहे व्होलसेल देतं आहे का तुम्ही तुम्ही मला भाव सांगा तुम्ही त्या भावानुसार मग मी तुम्हाला मागवीन म्हणजे काली मिर्च भाव नवीन काली मिर्च काय भाव आहे जुना काली मिर्चचा काय भाव आहे हो हो हो

अच्छा आणि इंद्रायणी काय भाव पडेल हो काय नाही लांबा दाणासारखा मोकळा दाणा आला पाहिजे एकदम हो ना तर मग तांदुळ मोकळा आला पाहिजे आणि बासमती म्हटला म्हणजे बासमतीत कोणते कोणते अजून तुमच्यापाशी

हा मग तो काय भाव पडेल नाही नाही नाही तो मला रिसेप्शन आहे माझ्या घरी तीस किलोचं कट्टा लागेल एखादं हा तीस किलोचा कट्टा हा हा

आणि पुरा तीस किलो कितीचं लागेल

बरं सांगतो मी तुम्हाला तर भाव असा वगैरे घरी विचारतो नी सांगतो हो ना ठीक आहे घरी बोलतो मग सांगतो तुम्हाला धन्यवाद हा धन्यवाद